नमस्कार मी आश्विनी भोज माझी मला परदेशात अमेरिकेला जाण्यासाठी माझा पासपोर्ट न नवीन करायचा आहे पासपोर्टाचे बंधन तरी मला माझ्या प्रवासामध्ये काहीही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी या पद्धतीची तुम्ही मला सहकार्य करावे ही माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे माझा पासपोर्ट एकदा तुम्ही तपासावा किंवा त्याची मुदत मला सांगावी ह्या प्रकारचे सहकार्य तुम्ही मला करावे यासाठी मनापासून मी तुमचे खरंच मला विनंती करते की या प्रकारच्या सहकार्य तुम्ही मला लवकरात लवकर करावे धन्यवाद